हॅलो हां नमस्कार सर सर मी सु सुजित बोलतो मला मला कॅब बुक करायची होती चाणक्य ट्रॅवल्स ना हो सर सर मला महाराष्ट्रातील पर्यटन स स्थळं पहायचे होते हो सर मी आणि माझे मित्र आहेत सर सर सात आठ जणं राहतील

सर किती किलोमीटर रुपये चालू आहे हां ठीक आहे सर गाडी कोणती राहील सर

हां सर ठीक आहे आणि सर एक सांगायचं होतं

सर तेराशे रुपये लागतील का हो सर हां